हॅलो मी सुमती गावकर बोलते आहे त्रिभुवन सुप्पर मार्केटला कॉल लागला आहे का माझ्या घरी पूजा आहे तर त्यासाठी मला काही सामान घ्यायचं आहे तर तुमच्याकडे काही डिस्काउंट चालू आहे का पण ते मॅडम एक ते पंधराच का तीस का नाही ओक्के चालेल मॅडम मी तुम्हाला सामानाची यादी पाठवते आहे तुम्ही घरी पाठवू शकाल का ओक् हां ओक्के एस एस प्लाज्जा लिहून घ्या मॅडम

एस प्लाज्जा एस प्लाजा एस प्लाज्जा बी वींग रूम नंबर त्री जयभवानीनगर भाजीवाडा ठाणे चार शून्य शून्य सहा शून्य एक धन्यवा द